हो मला विजेचा फार धोका वाटतो धोक्याची जाणीव वाटते कारण जसं आपल्या घरी टीव्हीज आहे कूलर आहे किंवा आपण ज्या काही इलेक्ट्रॉनिक वस्तू युज करतो जसं आहे फ्रीज आहे वॉशिंग मशीन आहे किंवा फॅन आहे तर ह्या काही अशा गोष्टी आहे इलेक्ट्रॉनिक्स की कधी यामध्ये फॉल्ट येईल तर आपल्याला म्हणजे त्याची विजेची धो विजेचा धोका आहे कारण सपोज आता फॅन बंद आहे फॅनची बटन आपण चालू केले आहे तर कधी इलेक्ट्रिक करंट जे असतं आपल्या हाताला जर एखादी इलेक्ट्रिक करंट मारलं तर आपला जीव हा धोक्यात जाऊ शकतो तर त्यासाठी आपण कुठलेही ई ईलेक फॅनचे बटन ऑन करायचे असते किंवा टीव्हीचे बटन इव्हन ऑन करायचे असते किंवा वॉशिंग मशीनची टी वी इवन ऑन करायची असेल तर आपण एखादी लाकडी लाकूड ठेवा किंवा आपण बेलन आपण लाटतो त्यानी पण तुम्ही बटन चालू करू शकता किंवा लाकूडनीपण इव्हन बटन चालू करू शकता कारण अशा ज्या गोष्टी आहे की नॉर्मली कधी वाय इलेक्ट्रिकची वायर असतात ते कधीकधी मधेच तुटून पडतात त्यामुळे ते इलेक्ट्रिक शॉर्ट मारतं आपल्याला शॉर्ट सर्किट होतात तर कधी कधी आपलं फ्युज उडतं लाईटचा

अशा काही बऱ्याचशा इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ना इव्हन घरंपण जळतात तर असं त्यामुळे मला ना असं वाटतंय की इलेक्ट्रिचा जो वापर आहे तो आपण खूप कामाजोगत्या केल्या पाहिजे आणि इलेक्ट्रिच्या कुठल्याही वस्तू असेल तर त्याला आपण हातानी न हात न टच करता तर आपण लाकडानी त्याला ते बटन प्रेस करायला पाहिजे असं त्या पद्धतीने आपण हे टाळायचं धोका तो टाळायचा प्रयत्न करू शकतो